अच्छा तुमचा एक महिन्याचा टूर करायचा आहे का फॅमिलीसोबत आहे की पार्टी वगैरे आहे की कसं आहे तुमचं फॅमिलीसोबत आहे ठीक आहे ना आपली फोर किती चार जणं आहे दोन जणं की सहा जणं किती जणाची फॅमिली आहे तुमची किती जणांचा टूर करायचं आहे तुम्हाला चार जणांचा टूर करायचं आहे ना ठीक आहे ना आपलं पूर्ण महाराष्ट्रचाच करायचं आहे तुम्हाला की कुठे कुठे मेन मेन ठिकाणी करायचं आहे तुम्हाला कसं हो हो कसं जर मुंबई झालं पुणे गणपती पुळे हा हा हा ठीक आहे ना आपल्याकडे तर पॅकेज आहे दहा हजार पंधरा हजाराचं एक पर पर्सन एका पंधरा दिवसाचं आहे ते पर पर्सनचे पंधरा हजार रुपये तुम्हाला जास्त वेळ राहण्याची सोय मिळणार सगळी आमच्या पॅकेजमध्ये जर तुम्हाला जर पॅकेज राहण्याची व्यवस्था तुमची असेल तर तसा पॅकेज वेगळा असतो तुमचं दर्शन बाहेरच दर्शन होणार पूर्ण जे जे मेन मेन ठिकाण जसं तुळजापूर कोल्हापूरची देवी कोल्हापूरची गण गणपती पुणे मुंबई मुंबई दर्शन हे सगळे आम्ही तुम्हाला देऊ त्यामुळे तुम्हाला ठिकाण थांबायचं वगैरे तुम्हाला ठिकाण सगळं आम् आमच्याकडे असणार ते उत्तम जेवणाची व्यवस्था हॉटेल रहाण्याची जेवणाची झोपायची प्लस अंघोळ वगैरे सगळं करता येते टूर्स अँड ट्रॅव्हल्सच हो ट्रॅव्हल्स आहे आमची ट्रॅव्हल्स आहे हो एक तारखेपासून चालू आहे एक जुलै पासनं हा एक जुलै ते पंधरा जुलैपर्यंत एक जुलैला तुम्ही सकाळी निघायचं तिथे मग संध्या सकाळ रात्री प्रवास करायचा कुठे थांबायचं काही वेळ एक हॉटेल सांगतील म्हणजे ठीक ठिकाणी आमचे आमचे आमचेच एजंट्स आहेत तिथे त्या एजन्सीला आम्ही रहायची व्यवस्था केलेली आहे नाही ते आमच्याकडे येणार सगळं त्याचा खर्च वगैरे कारण तिथे आमचीच एजन्सी आहे तिथे पण आमचीच एजन्सी आहे तिथे आमच्या एजन्सीमध्ये तुम्हाला रहायची व्यवस्था सगळं तिथेच होणार जर तुम्हाला कुठे थांबायचं असेल तुम्हाला कुठे तर मग तुमच्या तुम्हाला एक्स्ट्रा खर्च लागेल त्याचे तुम्हाला ह्या हॉटेलमध्ये थांबायचं आमच्या एजन्सी म्हणजे हर ठिकाणी देते जसं कोल्हापूरला झालं तुळजापूरला झालं गणपतीपुळेला आमची एजन्सी आहे तिथे आमची एजन्सीमध्ये तुम्हाला नेऊन अंघोळीची जेवणाची नाश्त्याची सोय तिथं होणार तुमची तुम्हाला एक्स्ट्रा खर्च लागणार नाही तिथे झोपायची व्यवस्था पण होऊन जाईल हा तुम्हाला ह्या हॉटेलमध्ये जायचं असेल दुसऱ्या हॉटेलमध्ये जायचं असेल तर तुम्हाला तो वैयक्तिक खर्च असणार हा आमच्या एजन्सीमध्ये तो सगळं आमच्या जर तो एजन्सीमध्ये लागणार नाही काही हा तर पॅकेजमध्ये होतं सगळं इन्क्लुडेड आणि मग तिथून कसं ट्रॅव्हल्सच तुमचे इथे गाडी करावं लागेल दुसरी आमच्या पॅकेजमध्ये कसं तुम्ही ज्या पूर्ण ह्याच्यातच असतात ना त्या ट्रॅव्हलमध्ये पूर्ण लोकं येणार एरियातले आमच्या हा ना दहा तारखेचं एक पॅकेज आहे दहा तारखेला तुमी येऊ शकता दहा तारखेला पण चालले आमच्या गाड्या दहा दहा दिवसांनी जातात एक तारखेला पण चालली दहा तारखेला चालली परत मग पंचवीस तारखेला चालली दहा तारखेचं पॅकेजमध्ये तुम्ही या एकदा ऑफिसला व्हिजिट करा आणि काय त्यावर आपण हे करु त्यावेळेस जाऊद्या हा ओके हो हो हो